राज्यातील प्रमुख धार्मिक संघर्ष वाद वाद हिंदू मुस्लिमाचा वाद होतात गावात गावातील लोक मुस्लिमाच्या दर्ग्यावर काही तोड ताड करतात मग थे झाल्यावर मुस्लिम लोक हिंदूच्या मंदिरात येतात हिंदूराचा तोडफाड करतात अशा प्रकारे गावागावात हिंदू मुस्लिम वाद होतात आणि दुसरा वाद म्हणजे जा जातीभेद महार जात म्हणजे महार म्हटलं की त्या जातीला तर खूपच बेकार वाटते आणि तिथून मग वाद सुरू होतो ए पो ठेप पोट्टे बोलवतात आणि हे मग हे हिंदू लोक पोट्टे बोलवतात त्याच्यामुळे वाद होतात तिसरा वाद म्हणजे लोहार जात त्यांना थोडंसां लोहार म्हटलं की थे तसे पण व वाद होत आहेत आणि चौथा वाद म्हणजे खिच्चन वाद खिच्चन म्हणजे न हे खिच्चन लोक येतात आणि बळजबरी करतात की हिंदूंना खिच्चन करतात त्याच्या त्याच्यामुळं खूप वाद होतात मा मारापिटीवरसुद्धा येतात वाद आणि पाचवा पाचवा वाद म्हणजे शीख लोक जे शीख म्हटलं की त्यां त्यांचे पण वाद होतात गावागावात खूप वाद होतात आणि मारापीटी पण खूप होतात आणि असे वाद न झाले पाहिजेत याला फक्त हेच एक पर्याय आहे की पोलीस केस पोलिसांनी थोडं संयम वा वा कळायला पाहिजे वाद झाला की लवकर गावात यायला पाहिजे पण ते पोलीस लोक येत येत नाही गावात आणि नंतर येतात मग मारापिटी होतात लोक कुणी द दवाखान्यात जातात असे वाद होतात असे वाद होतात आणि हे हे थांबलं पाहिजे सगळं थांबलं पाहिजे याला फक्त हेच एक कारणीभूत आहे की लोकांनी संयम पाळावं त्या मुस्लिमांनी मुस्लिमाबद्दल संयम पाळावा हिंदूनी हिंदूबद्दल सवम पाळावा शिखांनी शिखाबद्दल संभव संभव पाळावा आणि ईशी समाज म्हणजे बुद्ध समाज त्यांनी संयम बुद्धाबरोबर संघर्ष पाळावा संघर्ष जर पाळला तर भांडण होणार नाही